अजूनही आपल्या ठिकाणी असं बोललं जातं की स्त्री आणि पुरुष मध्ये भेदभाव काही नाही पाहिजे पण बराच वेळा असं होतं की एकाच घरातला जर पुरुषही नोकरी करत असेल त्याच घरातमध्ये स्त्रीदेखील नोकरी करत असेल तर पुरुष घरी आल्यानंतर तो घरच्या कामामध्ये काय मदत करेलच असं नाही पण स्त्री जर असेल तर तिला कंपल्शन आहे की कम्पलसरी तिला नोकरी करून आल्यानंतरदेखील घरातलं स्वैपाक करणं किवा इतर कामं करणं हे बांधील आहे तिथे पुन्हा हा प्रश्न येतो की स्त्री आणि पुरुष हे कसं काय बरोबर तर पुरुषांना काय हे आहे की तिथं ते तेसुद्धा त्याच पद्धतीनी स्त्रीला हातभार लावू शकतात किवा तिची मदत करू शकतील हे त्यांनी त्यांच्यापुरतंच मर्यादित न ठेवता त्यांच्या मुलांना त्यांच्या पुढच्या पिढीला पण तितकंच शिकवणं गरजेचं आहे की हे जे आहे ते माझं एकट्याचं काम नाही आहे की हे मी करतो आहे ते माझं स्वत चं एकट्याचं काम नाही आहे हे आपलं सगळ्यांचं मिळून आहे त्या सगळ्या कामाला आपल्या सर्वांचा हातभार लागणं तितकंच गरजेचं आहे